हॅलो मी शिलीन बोलतो मी तुमच्याकडे कॅब बुक केली होती येत्या दहा तारखेला मला गावाला जायचं होतं त्यासाठी मी तुम्हाला ॲडवान्स पण दिला होता पैसे पेमेंट केलं होतं तर मला तरी काही कारणास्तव माझं थोडं काम असल्यामुळे माझं बाहेर गावी जाणं होत नाही तर मला तुमच्या कडनं एक स म्हणजे मदत हवी आहे हवी की मला ती मी जे बुक केलेली कॅब आहे ती मला कॅन्सल करायची होती कारण की माझं बाहेर जाण्याचा प्रोग्राम रद्द झालेला आहे तर मी तुम्हाला जे कॅबचं बुक करायसाठी जे ॲडवान्स पेमेंट केलं होतं जे जास्तीचे पैसे केलेल जमा केलेले होते तर ते मला तुम्ही पंधराशे रुपये दिले होते तर ते मला तुम्ही परत द्या अशी मी तुम्हाला विनंती करतो